दोन्हीमध्ये तर खूपच तफावत आहे कारण ग्रामीण भागातलं जे शिक्षण आहे या शाळा आहे त्या खूप मागे गेलेल्या आहे तिथली शिक्षक स्टाफही चांगले राहत नाही फक्त नावापुरते शाळेत येतात प्रेझेन्टी लावतात आणि आपल्या गप्पा मारतात विद्यार्थ्यांना काही शिकवत नाही आणि शहरी भागात जर बघितलं तर त्याच तुलनेत शाळा चांगल्या आहे सी बी एस सी पॅटर्न इंग्लिश मिडीयम प्रायव्हेट संस्था असल्यामुळे कसं झालं की तिथं जे शिक्षक स्टाफ आहे त्यांना पगार कमी आहे आणि काम जास्त आहे आणि त्यांना जर शिकवलं नाही तर त्यांना काढून पण देतात त्यामुळे तिथलं शिक्षण लोक जीव लावून शिकवतात पण ग्रामीण भागातल्या शाळेवर शिक्षकांना गव्हर्मेन्टचा पगार मिळतो आयता भरमसाट पगार मिळतो आणि काही लक्ष देत नाही त्यांची कुठे कंप्लेंट जर केली तर त्यावर काही जास्त दखल घेतली जात नाही त्यामुळे या दोन गोष्टी खूपच वेगवेगळ्या आहेत आणि भरपूर काही फरक आहे शहरी आणि आपल्या ग्रामीण भागात ग्रामीण भागात म्हटलं तर कसे सगळे तसे तर मजूरवर्ग राहतात तर तेही सुद्धा लक्ष देऊ शकत नाही आणि शहरी भागात असतात तर सुशिक्षित आणि बरेचसे लोक चांगले असतात चांगले कॉन्टॅक्ट ते त्यांच्याकडे लक्ष देतात शाळेवर की शाळा कशी शिकवतात काय शिकवतात या गोष्टींमध्ये तफावत आहे आणि दोन्ही गोष्टींकडे वेगवेगळ्या नजरेने पाहावंच लागतं